हो तिथंच लागलेला आहे हा तर मग हो आहे ना पन्नास पर्सेंट हो आहे ना तुम्हाला का किराणा काय काय हवा होता तुम्हाला किराणा काय काय हवा होता म्हटलं

तुम्हाला किराणा काय काय हवा होता तांदूळ वगैरे हा पूर्णच उपलब्ध आहे

ऑफरमध्ये हो आहे ना

दहा पर्सेंट तरी तुम्हाला पाच हजारापर्यंत आहे तसं तीन हजारामध्ये घ्यावं लागेल आणि घर हा डिलिव्हरे जर घरी पाहिजे असणार तर तीन हजार भरावे लागतील पूर्ण पाच हजारामध्ये येऊन जाईल तुम्हाला अगोदर तीन हजार भरले तरी चालेल

महाराजा महाराजा एव्हरेस्ट हा रामबंधू हो हो चांगल्याच क्वालिटीचे आणि नवनवीन प्रकारे आता नवीन उपलब्ध झालेला माल आहे तुम्ही एकवेळ येऊन भेटू शकता पाहू शकता टेस्ट करू शकता

सकाळी दहा ते दहा ते नंतर आमचं दुकान हे होऊन जाणार उघडणार दहा ते दहा ते पाच वाजेपर्यंत तुम्ही या वेळेत कधीपण येऊ शकता तुम्ही एकवेळ नक्की या आणि हो हो हो हो धन्यवाद ठीक ओके ओके ठीक आहे